आम्ही सकाळी उठून नाही का आमच्या घरचे माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघजणं नाही का रनिंगला जात होतो आधी सकाळी जायचं म्हणजे कसं आता ते ते बी का म्हणे मले चाल चाल तू ठोकळ हाय बारीक होते साऱ्या तर बाया येते तिकडं धावासाठी तर मग आता धावणंबिवणं ना होत पप्पा म्हणलं माझ्याच्यानं असंच चालतही न हं बरं चाल चाल म्हणजे तर आम्ही गेलो जावो तिकडं त्या बायपासकडे तिकडं गेलं का आपलं सकाळी ताडताड जायचं आणि सकाळी तिकडं गेलं तर का थोडंसं हातपाय आपले हालव उलव केले का झालं मग थोडंसं बरं वाटते आपलं कसं सकाळी सकाळी टाईमला कसं रहाते आपले हातपाय मोकळे होते आपल्याला टेन्शन नाही रहात फ्री रहाते आपलं माणूस फ्रेश वाटते त्याच्यासाठी आपल्याले जावं लागते आणि कसं सकाळी कशीच स्फुरताही रहाते त्याच्यासाठी कसं रनिंग आहे आणि आपण कसं शेतीवाडीचे कामं करनेवाले लोकं हावं तर आपल्याला काय तेवढं काही टेन्शन नाही आपण काय सकाळी जा दोन वाजता जा काय टेन्शन नाही म्हणून आपण कसं रनिंगसाठी जातो